माझा आवडता खेळ जो आहे तो क्रिकेट आहे लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती इयत्ता सहावी सातवी पासून क्रिकेटची आवड झाल्यामुळे क्रिकेट हा माझा आवडता खेळ बनून गेला जवळजवळ मी शाळा व्यतिरिक्त सहा ते सात तास मी ग्राउंडवरच असायचो शाळा झाल्यानंतर कंटिन्यू ग्राउंडवर जायचो पाच सहा तास सकाळी शाळेच्या आधी आणि सं संध्याकाळी शाळेनंतर दोन्ही टाईम मी ग्राउंडवरच असायचो त्याच्यानंतर हळूहळू दहावी पास झाली दुसरीकडं राहायला आलो कॉलेजला लागलो कॉलेजला लागल्यानंतर तोच प्रकार शि खेळ क्रिकेट हा मी कधी सोडला नाही आणि क्रिकेट म्हणजे जवळजवळ मी वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलो त्यानंतर क्रिकेटमध्येच एक ॲक्सिडन झाला माझ्यासोबत त्यामुळे क्रिकेटर हा विषय थोडासा लांब राहिला पण क्रिकेट हा खेळ मला सचिन तेंडुलकर सर्वांचे लोकप्रिय क्रिकेटपटू अष्टपैलू ह्यांच्याकडून मला त्यांची खेळायची प्रेरणा मिळाली कारण की त्यांचे जे खेळण्याची टेकनिक होती ती टेकनिक आजही आम्ही बघतो तर आम्हाला यू टूबवर किंवा त्यांचे जुने व्हिडो बघतो जुने दिवस आवडता त्यांच्या खेळण्यामध्ये जी वेगळी कला होती ते जे त्यांनी जो वापर डोक्याचाही वापर आणि त्यांच्या मेहनतीवरती त्यांनी ह्या खेळाला एक उच्च दर्जा दिला त्यामुळे मला हा खेळाडू आणि हा खेळ फार आवडतो